बाया हे शेतामध्ये जात असतात शेतामध्ये जात असतात आपल्याला शेतामध्ये काय काय उत्पन्न म्हणजे उत्पन्न आपल्याला मिळत असते काय काय उत्पन्नासाठी आपण हे करत असते जनांना खेत टाकत असते आपण शेतामध्ये उत्पन्न उत्पन्न करू शकतो गहू ज्वारी गहू ज्वारी मका सोयाबीन कापूस वगैरे इत्यादी त्यामुळे आपल्याला शेतामधनं शेतामधून आपल्याला उत्पादन मिळत असते आणि ते घरोघरी उत्पादन पोहोचत असते शेत हे जनावरांचा उप उपयोग करतात शेत हे जना शेत हे जनावरांचा उपयोग करतात शेतामध्ये बैलबंडी बैल हे काम करत असतात त्यामुळे काम करत असते जसं आपण बाया मध्ये ते बिया टाकत असतात त्याद्वारे आपल्याला म्हणजे कापूस मग ते सगळे कापूस वेचतात त्याला म्हणजे कापूस वेचल्या जात असते तसंच नाही का त्याद्वारे ज्वारी गहू वगैरे तसंच त्याद्वारे गहू गहू ज्वारी वगैरे आणि तांदूळ वगैरे पिकत असते शेतामध्ये आपल्याला ते मिळत असते